तसं मला वेगळ्या प्रकारचे चित्रपट बघायला आवडतात पण त्यातही ज्या चित्रपटांची कथा जास्त वास्तववादी असते जे कथानक खूप जास्त सामाजिक गोष्टींशी निगडित असतात त्या काही गोष्टीत ते काही चित्रपट मला खूप जास्ती जवळचे वाटतात त्याच्यातील एक सगळ्यात महत्वाचा आणि मला आवडलेला मागच्या काही वर्षामधील चित्रपट म्हणाल तर त्याच्यामध्ये आहे गोदावरी नावाचं एक मराठी चित्रपट एक त्याच्यामध्ये जितेंद्र जोशींनी अभिनय केलेला आहे आणि इतर बरीच मोठी स्टारकास्टसुद्धा आहे परंतु तो पिच्चर मला आ आवडण्याचा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नदी आणि माणसाचं जे रिलेशन दाखवलं आहे त्याच्यातून ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्या खूप सुंदर आणि खूप पोयेटीक खूप सौंदर्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात म्हणजे गोदावरीसारखी नदी असेल किंवा आपल्या मनातली खदखद असेल तर ती योग्य पद्धतीनं चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येते बरेच सामाजिक भागसुद्धा यामध्ये आहेत त्याच पद्धतीनं काही असे मराठी चित्रपट आहेत जे मला खूप जास्ती जवळचे वाटतात खूप जास्ती आवडीचे वाटतात त्याच्यातील एक महत्वाचा म्हणजे किल्ला नावाचं एक चित्रपट आहे की जो दिसून येतो लहानपणीचं जे निरागसपणा आहे आणि त्याच्यातून ज्या काही भावनांचा उद्रेक होत असतो अधूनमधून त्या गोष्टींची जाणीव तो चित्रपट बघताना होतो अगदी त्याच पद्धतीनं आत्ता मध्यंतरी येऊन गेलेला कांतारा नावाचा एखादा साऊथमधला चित्रपट असेल की जो खूप सुंदररित्या रंगवला गेलेला आहे त्याच पद्धतीनं त्याच्यातील म्युझिक असेल त्याचं डायरेक्शन असेल अशा सुंदर पद्धतीनं तो आपल्याला पडद्यावरती बघायला मिळतो तर तो खूप सुंदर असा वाटतो मला त्याच पद्धतीनं जर आपण विचार केला बॉलिवूडमधील काही चित्रपटांचा तर इम्तियाज अली यांचे जे चित्रपट दिग्दर्शन केलेलं आहे त्या कथा आणि त्याचं पडद्यावरचं रूप याच्यामध्ये खूप जास्त भावनिक चळवळ आपल्याला दिसून येते त्याच्यामधील सगळ्यात महत्वाचा चित्रपट म्हणजे रॉकस्टार जो दोन हजार चौदामध्ये रिलीज झालेला आणि त्या त्याच्यामध्ये असणाऱ्या खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी मला खूप जास्ती जवळच्या वाटल्या एक कलाकार म्हणून असेल किंवा एक माणूस म्हणून असेल इम्तियाज अलीच्या वेगवेगळ्या कथानकातून आपलं रूप कुठंतरी आपण पडद्यावरती बघतो आहोत याची जाणीव होते त्याच पद्धतीने त्याचाच तमाशा नावाचं एक चित्रपट असेल ज्याच्यामध्ये रणवीर कपूरनं एक सुंदर काम केलेलं आहे आणि त्याची कथा खूप मिळती जुळती जवळ जाणारी लोकांच्या अशी वाटणारी आहे त्याच पद्धतीनं मराठीमधूनच एक कासव नावाचा चित्रपट काही वर्षापूर्वी राजवाडेंनी डिरेक्ट केलेला येऊन गेला की ज्याच्यामध्ये मेंटल हेल्थ आणि मानसिक स्थैर्य मानसिक आजारपण याच्याविषयी खूप सुंदर आणि खूप सहजरित्या बोललं गेलेलं आहे तर ते कथानक मला जास्त आवडलं चित्रपट बघताना कथानक आणि स्टारकास्ट याच्यापलीकडे जाऊन डायरेक्शन पटकथा असेल किंवा त्याचे वेगवेगळे अँगल्स असतील हे बघणं मला खूप जास्ती आवडतं त्याच्यामुळे काही सोशल इश्यूज जे समाजामध्ये सध्या चालत असतात त्याला कोणत्यातरी एका वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं महत्वाचं वाटतं आणि फक्त मनोरंजनाचं साधन न राहता एक सामाजिक व्यवस्था जाणून घेण्याची प्रथा आपण चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो बघू शकतो आणि त्याचा अभ्यास सुंदररित्या करू शकतो